हां मी शेफ नमिता बोलते आहे तुम्ही काल इथे सी अँन सॅन हॉटेलला आला होतात ना हां तिथून मी बोलते आहे तर मला ना तुमचे आमच्या खाण्याविषयी तुमचं काय मत आहे तुमचे रिव्यूज हवे आहेत म्हणजे तुम्ही इतकं फूडविषयी तुम्हाला ज्ञान आहे तर आम्हालासुद्धा आमच्या काही त्रुटी असतील काही आवडलं असेल काही पारंपरिक तुमच्या मनाला भावलं असेल तर जरा तुमचं मत सांगाल का अच्छा हो नक्की नक्की आवडेल ना आम्हाला मॅडम हां हां अच्छा अच्छा मॅडम तुम्ही जी ही टिप दिलीत ती आम्ही अवश्य लक्षात ठेवू पण तुम्हाला काही त्रास झाला नाही ना त्याच्यामुळे नाही नाही नक्की नक्की आम्हाला आपला सल्ला अगदी मौल्याच मौल्यवानच आहे म्हणूनच मी विचारते आहे आणि सुद्धा काही असेल आपल्याला आमचे काही पदार्थ विशेष आवडले असतील तर त्याहीबद्दल सांगा अजून एखादा पदार्थात काही सुधारणा असेल तर ती सांगा थँक्यू मॅडम पण आता आपण म्हणजे इतक्या ठिकाणी फिरलेल्या आहात किंवा आपल्याला बऱ्याच गोष्टी माहितीतल्या आहेत तर आपल्याला आमची सोलकढी कशी वाटली त्याच्याविषयी आपण काय म्हणाल अच्छा अच्छा अच्छा अच्छा

अच्छा नक्की नक्की नक्की नक्की आम्ही अगदी हे लक्षातच ठेवू बोला ना बरोबर नाही मॅडम आपले अगदी सल्ला अगदी आम्हाला आम्ही आमच्या ह्याच्यात तो अगदी समाविष्टच करणार कारण आपण बारक बारकाईने आम्हाला गोष्टी सांगितल्यात म्हणजे अगदी त्या त्रुटी म्हणून जाणवूनही दिलं नाहीत पण आणि काही असेल तर आपण आम्हाला अवश्य सांगा पण मी अगदी फार आभारी आहे आपली की आपण ज्या पण सल्ले दिलेत ते सल्ले मी अवश्य लक्षात ठेवीन आणि माझ्या जेवणामध्ये मी हे बदल नक्की करून घेईन थँक्यू मॅडम

थँक्यू मॅडम ठेवू